रेखांकन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्यावर आपण चित्र काढणार आहे तो कागद किंवा ती वस्तू त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेन्सिल आणि पेन्सिलचे पण खूप जास्त प्रकार असतात जसं एच बी पेन्सिल टू एच बी अशा सर्व प्रकारच्या पेन्सिल वापरल्या जातात त्याच्यानंतर इरेजर त्याच्यानंतर पेन्सिल शार्प करण्यासाठी शार्पनर अशा सगळ्या प्रकाराचे साधने रेखांकन चित्र करण्यासाठी वापरली जातात